मला सर्वात जास्त आनंद कशामुळे भेटतो जर याबद्दल म्हंटलं तर मला माझ्या आईवडिलांसोबत जास्त टाईम स्पेंट करणं त्याबद्दल खूप जास्त आनंद भेटतो कारण की आईवडिलांच्यासोबत जो टाईम आपण स्पेंट करतो त्या व्यक्तिरिक्त जर आपण जर मित्रांसोबत जरी स्पेंड केला तरी तितका आनंद नाही भेटेल जितका आईवडिलांची खुशी बघून आनंद भेटतो कारण की जी गोष्ट त्यांना म्हणजे कोणी त्यांच्या काळात देऊ नाही शकलं ती जर मी द्याचा प्रयत्न केला तर मग त्यांच्या ऑविअसली चेहऱ्यावर खुशी येईलच तर असंच मी जेव्हाही आम्ही परिवार उन्नाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जातो आमच्या तर तिकडे जाऊन मंजे इतकी मज्जा येते आंब्याच्या झाडावर तोडू चढून कैऱ्या तोडणं त्यानंतर मग विहिरीत पोहायला जाणं आणि तसंच मग शेतात मामाची मदत करणं कधी वांगी तोडायमध्ये कधी भाजीपाला काढायमध्ये किंवा अशाच प्रकारे मग आंबे खाणं आणि त्यानंतर मग परि परिवारासोबत जितकं जास्त मंजे राहिलं सं मिळून वगैरे तितकी जास्त आनंद येतो संध्याकाळी जसं संध्याकाळ होत आली तसंच मग रात्री जेवण एकासोबत एकत्र एका ताटात मग टी वी बघणं आणि रात्रभर गप्पा करत बसणं आपल्या बहिणींसोबत त्यानंतर मग गप्पा मारणं वेगवेगळ्या भूतांची चित्रपटे वगैरे बघणं तर हा जो काळ आहे मंजे जो आपल्या परिवारासोबत जो आपण स्पेंट करतो तर यात मला खूप जास्त आनंद भेटतो मंजे हा आनंद मला सहजासहजी कशाही प्रकारे नाही भेटू शकत मंजे मी शाळेत असली किंवा मग मैत्रिणींबरोबर कुठे फिरायला गेली तरी तितका आनंद नाही भेटत जितका परिवारासोबत भेटतो